अरे संकेत काय करतोस इकडे ये इथे बस मला तुमच्यासोबत जरा बोलायचं आहे अरे मी म्हणतो आहे आता तुम्हाला सर्वांना सुट्ट्या लागलाच आहेत हो दीदीचे क्लाससुद्धा झालेत आता तुझं पण कॉलेज झाले आहे तर मी असं म्हणतो तू तुझी आई दीदी आणि मी आपण कुठेतरी परदेशात फिरायला जाऊया परदेशात जाऊया हो ठीक आहे थांबा आनंदात लगेच नाचायला लागू नका आपल्याला परदेशात जायचं आहे ही म्हणजे सोप्पी गोष्ट नाही आहे तुमच्यासाठी सोप्पी गोष्ट असेल असं वाटतं पण ते नाही आहे ऐक मी तुला सांगते परदेशात जाण्यासाठी आपल्याला विसा काढायला लागतो हां आणि त्यासाठी मेन महत्वाचा जन्म प्रमाणपत्राचे प्रत घ्यायची असते जन्म प्रमाणपत्र अरे म्हणजे जन्माची नोंद असलेला तो दाखला तो आपल्याला शाळेतून मिळतोच असा पण तो ऑनलाईनसुद्धा काढता येतो मग तुम्ही लवकरच तो काढून घ्या दीदी तू पण हा दाखला काढून घे आणि आपण व्हिजा काढू आणि आपण नक्की फिरायला जाऊ ऑनलाईन तर हा आपल्याला लगेच मिळून जातो दाखला हां आणि शाळेतून वगैरे काढायचा असेल तर एक दोन दिवस लागतील उद्या शाळेत जाऊन किंवा ऑनलाईन कोणत्या साह्यानं आपल्याला उपलब्ध होईल तो काढून घ्या हां ठीक